मी वसईत राहते तर मी वसईच्या संस्कृतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे मुळातच इथे सर्वधर्म समभाव हेच मी माझ्या जन्मापासून पाहत आली आहे इथे अगदी हिंदू आहेत तितकेच गुजराती आहेत तितकेच महाराष्ट्रीयन आहेत इथे इकडचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे चिमाजी अप्पांनी जिंकलेला वसईचा किल्ला हे इकडचं आकर्षण आहे इथे चहू बाजूंनी समुद्राने घेरलेली ही भूमी आहे इथे देवाला धार्मिक कार्यालाही तितकाच हातभार दिला जातो आम्ही अगदी गुजरात्यांचा गरबा असू दे हिंदूंची दिवाळी असू देत म्हणजे आता दिवाळी हिंदूंची गुजरात्यांचा गरबा असं नाही खरं तर पण जे जे सण असतात ते आम्ही एकोप्याने एकजुटीने मिळून मिसळून साजरे करतो इथे देवळंही तितकीच आहेत इथे मशीदीही आहेत इथे अगदी म्हटलं तर पेशवेकालीन गणपती मंदिर सुद्धा आहे इथे विविध चर्चीस सुद्धा आहेत की जिथे अक्षरशः पोप वगैरे सुद्धा येऊन गेलेले आहे ती सुद्धा संस्कृती आम्ही जोपासलेली आहे किल्ल्यांना आम्ही अगदी खास आवर्जून भेट देतो त्यामुळे एखादा नवीन माणूस आला तर त्याला किल्ले बघण्यासारखे आहेत त्याला समुद्रकिनारे पाहायला मिळतील त्याला छान वसवलेली घरं म्हणजे अगदी वसईमध्ये मिनी गोवाच म्हणा ना तुम्ही लोणावळा म्हणा ना तेही इकडे तितकं निसर्ग सौंदर्य जोपासलेलं आहे जे तुम्हाला स्वतःला पाहायला मिळेल जुनी घरं आहेत ते पण एक संस्कृतीचं लक्षण आहे इथे पूर्वी अगदी गांधीजी नेहरू टिळक हेही भेट देऊन गेलेले आहेत त्यामुळे त्या जुन्या वस्तूही वास म्हणजे जिथे आपण राहतो अशी जुनी घरं सुद्धा आहेत तीही पाहायला छान वाटेल इकडे थंड हवेचं ठिकाण असावं तसा थंडावा सुद्धा आहे तोही आपल्याला अनुभवायला मिळेल इकडचं पारंपारिक खाद्यपदार्थ म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर इकडे अगदी परवणीच म्हणा ना मासे मासे खूप छान मिळतात त्याच पद्धतीत गोडाधोडाचं सुद्धा ब्राह्मण वसाहत असल्यामुळे अभ्यंकरांचं जे दुकान आहे तिथे छान मोदक पुरणपोळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू तेही आपल्याला मिळतात त्यामुळे खाण्याचीही रेलचेल आहेच गुजरात्यांची दुकानं तर चाटचे आयटम्स वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला खायला मिळू शकतात अगदी वडापाव जे आपण अगदी दैनंदिन जीवनात कमीत कमी पैशात खातो अशी वडापावचीही फार सुंदर सुंदर दुकानं इथे आहेत अशा पद्धतीत आपल्याला खाद्य संस्कृती सुद्धा इथे जोपासलेली पाहायला मिळेल अशा प्रकारे म्हातारी माणसं रात्री इथे फिरायला जातात अशी काही नाना नानी कट्टेही आहेत तेही सुंदर आहे सगळं